हो योगाचे तत्व मॅटच्या बाहेरही लागू करता येतात श्वासावर नियंत्रण संयम सकारात्मक विचार आणि संतुलित वागणं हे दैनंदिन जीवनात खूप उपयोगी ठरतात